हा बरेच दिवसांनी फोन केलं मी तर ठीक आहे मट चला आता काहीतरी प्लॅन करूया हॅलो तसं बरे दिवस झालं आपली भेट नाही ताई काही कुठे काही म्हणजे नाही आहे हो ना बरोबर आहे ताई असं असं वाटतं की गेट टूगेदर वगैरे असं म्हणजे असं

तू सांग कुठे जायचं तसं एखादं ठिकाण की जिथे शांतता वाटेल देवाचं ठिकाण वगैरे चांगलं वाटते असं अच्छा ते अमरावतीमधलं ना रेल्वे स्टेशनच्या तिथलं हां हां हां हां ते हां रेल्वे स्टेशन जवळ आहे मी पण ऐकलं आहे खूप छान मंदिर आहे म्हणते ते बरेचजण जातात तिथे ते रेल्वे स्टेशन नाही का आपलं डेपो डेपोतून रेल्वे स्टेशन आहे तिच्या उजव्या साईडला आहे ते हो हो मी पण बरंच ऐकलं आहे त्या मंदिराविषयी जायचं का मग आपण तसंही आपली भेट नाही कॉल नाही माझी इच्छा होती की भेटू म्हटलं आपण हां हां कोण कोणकोण येतील आपल्या ग्रुपमधलं तुला काय वाटतं कोण कोण येईल ग्रुपमधलं नाही पण आपण विचारू ना दोन तीन जणींना जसं आता सानिका झाली हां हां हां हां ठीक आहे ना डेट पण सर् सर्वांना विचार लागेल ना आता आपलं दोघीचं ज्या डेटला जाऊन त्या त्यांचं पण त्या डेटला जमेल याची गॅरंटी नाही ना हा तू ते

हो आता बाहेर म्हटल्यानंतर कसं म्हणजे बाहेर जायचं म्हटलं तर बाहेरचंच ना बरेचदा पण मी काय मंत ती सारिकाला बाहेरचं चालत नाही ना पण सारिकाला बाहेरचं चालत नाही म्हटलं सारिकाला बाहेरचं चालत नाही म्हटलं

हां हां सारिकाला म्हटलं बाहेरचं चालत नाही ती हॉटेलमधलं वगैरे खात नाही सहजासहजी व आता काय करायचं तिच्यासाठी कसं करायचं मग ते म्हणजे पोटाचा वगैरे प्रॉब्लेम होते ना पोटाचा वगैरे प्रॉब्लेम होते ना म्हणून बाहेरचं खात नाही

हो ते मग तिला मी डायरेक् बोलून देईल हिच्यासोबत की तू टिफिन घेऊन घे म्हणून बरोबर आहे ना आणि आजूबाजूला पण असं काय तर असेल ना तिथे आजूबाजूला पण फिरण्यालायक असेल म्हटलं तिथे आजूबाजूला पण आणखी ठिकाणं असतील मंदिराच्या आजूबाजूला मी अंबादेवी पण ऐकलेलं आहे अंबादेवीला पण जाऊ मग आपण तिथे जवळच आहे तिथनं हां हां तिथल्या तिथे जवळ पण पडते काय रात्री सात वाजतील यायला परत आपण सगळ्या ग्रुपमध्ये मेसेज टाकून हो हो दोन तीन ठिकाणं पण होऊन जातात आणि सात आठ वाजता परत येऊन जाऊ

अच्छ कोणता का हां हां ठीक आहे न चालेल ना पण ग्रुपमध्ये टाकावं लागेल पहिले मॅसेज अच्छा अच्छा हो बाकीचा रेडीच असतात नेहमी जुना ग्रुप आहे आपला त्यामध्येच टाकून द्यायचा मेसेज त्यामध्येच मेसेस टाकून द्यायचा आणि जे नवीन असतील एक दोन ॲड झालेले त्यांना त्यामध्ये ॲड करून टाकायचं हां हां तारीख वगैरे ठरव मग तू आणि सांग मग मला बाकी तर ठीक आहे तू कशी आहे हो मजेत आहे तू कशी आहे म्हटलं अच्छा काय म्हणते डिपार्टमेंट वगैरे काय म्हणते डिपार्टमेंट एक्झाम वगैरे झाली का एक्जामचं काय मग आता अच्छा अच्छा हो एक दिवसाचाच प्लॅन आहे ना त्यामुळे कधी पण होऊ शकते वगैरे बरोबर आहे पण त्यासाठी हा

नाही पण ऊन किती आहे गं मध्ये कसं स्वतःची गाडी असं बरं बर ठीक आहे मी पण बोलते संध्याकाळ हो रात्रीला बोलू मग आपण ठीक आहे हां बाय